आम्ही युटूब च्यायनलवर आम्ही स्वाभिमान हे शिरियल पाहतो टिव्हीवर सकाळी रोज सात वाजता भागवत कीर्तनाचा कार्यक्रम असते झी मरम झी चित्र मंदिरवर तो सुद्धा आम्हाला खूप आवडतं आवडतो आम्ही खूप आशेनं बघतो